नमस्कार सर मी पूजा बोलते आहे सर मी एक सोशल वर्कर आहे आणि एक प्रोजेक्ट अंतर्गत मी वेगवेगळ्या सोशल सेक्टर ऑर्गनायझेशनची माहिती घेत आहे तर मला तुमच्याबद्दलही काही माहिती हवी होती की तुमचं ॲक्चुअलमध्ये काय काम आहे किंवा सोशल सेक्टर तुमचं कसं वर्क करतं किंवा तुमचं काँट्रीब्युशन काय आहे महाराष्ट्रामध्ये तर त्याबद्दल मला कृपया माहिती सांगाल का

अच्छा

ओके अच्छा अच्छा अच्छा अच्छा कसा राहिला होता सर प्रतिसाद मुलांचा यासाठी

अच्छा अच्छा अच्छा

अच्छा तर सर हे लिमिटेड आहे बुलढाणा डिस्ट्रिक्टपर्यंत की महाराष्ट्रामध्ये किंवा बुलढाण्याच्या बाहेरसुद्धा आपलं प्रोजेक्ट होतं

अच्छा अच्छा ओके ओके थँक्यू थँक्यू वेरी मच सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल ओके